होय आमच्या क्षेत्रात पर्यटकांना आमच्या भागाची माहिती देण्यासाठी सहल घडवणारे अनेक स्थानिक टूर गाईड उपलब्ध आहेत व ते चांगल्या प्रकारे सेवासुद्धा देत आहेत ते मराठी हिंदी व इंग्लिश भाषा बोलू शकतात त्यामुळे तुम्ही येथे पर्यटकांना भेट देण्यासाठी तुम्ही त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन तुमची सहल बुक करू शकतात आणि तुमच्या टूर गाईडसोबत या पर्यटकाचा आनंद घेऊ शकतात